आमच्या परिवारामध्ये आम्ही सहा लोक आहो सहा लोकांमध्ये चार स्त्रिया आहेत आणि दोन पुरुष आहेत चार स्त्रियांमध्ये एक वयस्कर ल वयस्कर स्त्री आहे आणि आम्ही ज्या आहोत त्या दोघी दोन जावा आहोत त्या स्वयंपाकाचं काम सकाळ संध्याकाळचं आम्ही करतो आणि झाडू पोछा वगैरे आम्ही करत असतो आणि जे काम आहे बगीचाचं ते जी वयस्कर स्त्री आहे ती करत असते आणि दोन पुरुषांमध्ये एक पुरुष निवृत्त आहे आणि दुसरा पुरुष आहे तो जॉब करतो त्याच्यामुळे ते घरचे कामं करू नाही शकत आणि चौथी जी स्त्री आहे ती विद्यार्थिनी आहे त्याच्यामुळे ती पण घरातले कामं करू नाही शकत तर म्हणजे जे कामं आहेत बाकीचे तर आम्ही दोघींनी दोन्ही टाईमचे आव आवरून घेत असतो तर मला असं वाटते की जे कामं आहेत जी वयस्कर स्त्री आहेत त्यांना जे कामं जमतात ते कामं तरी त्यांनी करायला पाहिजे जसं की भाजी तोडणे किंवा घरातलं थोडंसं साफसफाईचे जे कामं असतात बसल्या बसल्या जे होऊ शकतात ते त्यांनी क ते त्यांनी करायला पाहिजे आणि दुसरे वयस्कर आहेत त्यांनी पण थोडं जसं आमच्या घरात डॉग पण आहे तर त्यांनी त्यांनी फिरवून आणणे किंवा दुसरा पण पक्षी आहे आमच्याकडे मिट्टू तर त्याला जेवण वगैरे देणे हे हे काम क करायला पाहिजे असं मला अपेक्षित आहे